हॅलो ज्वेलर हां हां बोला ना हां हां हो आमच्या दुकानात नवरीचा पूर्ण सेट आहे मंगळसूत्र नेकलेस जोडवे त्यानंतर लग्नामध्ये द्यायचे जे दागिने आहेत लग्नामधले जे भांडे असतात द्यायचे चांदी सोन्याचांदीचे त्यानंतर देव आहेत तर सगळ्या वस्तू लग्नासाठी आम्ही एक खूप चांगल्या पद्धतीनं आमचं सेट बनवलेला आहे आणि चांगलं परवडण्यासारखं रेट सगळ्यांना लावलेला आहे तर सोन्याचांदीचा रेटचं जो मार्केटप्रमाणे हां सोन्याचांदीचं रोटचं तर जो मार्केटप्रमाणे असतो तो आहे तर आमच्या दुकानाचा त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला मेकिंग चार्जेसमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो त्याच्यामध्ये पण बाकी सोन्याचांदीचा रेट तो फिक्स आहे तो जो जो पण मार्केट असेल त्याप्रमाणे हो हो महादेव बेलाची पानं त्यानंतर गणपतीच्या दुर्वा हे आमच्याकडे सगळं रेडी असतं तर वेगवेगळ्या साईजमध्ये आहे तर तुम्ही येऊन डिझाईन बघा म्हणजे कोणत्या साईजमध्ये पाहिजे तुम्हाला किती ग्रामपर्यंत पाहिजे काय नाही त्या हिशोबाने प्रत्येक लहानापासून सगळ्यात मोठ्यापर्यंत सगळ्या साईजमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे आणि एक चांगल्या किंमतीमध्ये आम चांगल्या डिस्काउंट रेट प्राईजमध्ये मिळू शकतं हो हो चालेल चालेल चालेल मी दा मंगळसूत्राच्या हां तो जे नवरीचं जे सेट्स आहेत ना स त्या नवरा सेट आहेत ते वेगवेगळे सेट तर त्याचे मी तुम्हाला पाठवतो काही सॅम्पल्स जे आहेत डिझाईन्स पाठवतो हो हो सगळे डिझाईन पाठवतो तुम्हाला जे प पसंद असतील ते सांगा मग त्या पद्धतीने आपण ते बनवायला किंवा रेडी अवेलेबल असतील तर ते आपण करू शकतो तर तुम्हाला मी डिझाईन पाठवतो सगळे हो हो भाव सगळ्यांपेक्षा आपल्याकडे हो हो हो भाव तुम्ही कुठेही गेलात तरी सगळ्यांपेक्षा कमी आपल्याकडे भाव असणार आहे आणि गॅरेंटीड आपल्याकडे माल भेटतो आपल्याकडे काही कोणत्याही प्रकाराच्या तुम्हाला भेसळ मिळणार नाही किंवा एकदम भरवश्यावर आपल्या माल असतो सगळा हो नक्की या